आमच्या जिल्ह्यातील म्हणजे सांगली जिल्ह्यातील लोकप्रिय खेळाडू क्रिकेटपट्टू वुमन्स क्रिकेटपट्टू म्हणजे स्मृती मानधना ती आपल्या सांगली जिल्ह्याची व आमच्या भागातीलच आहे तर स्मृती मानधना हे नाव काय नवीन नाही आहे कोणासाठी म्हणजे ऐकणाऱ्यांसाठी किंवा बाकीच्यांसाठी स्मृती मानधना हे नाव आता खूप उंचीवर गेलेलं आहे सांगलीतल्या एका छोट्या शहरामधून आज ते पूर्ण आपलं भारत दर्शवत आहे भारताला ते दर्शवत आहे पूर्ण जगभर तर त्या ल स्मृती मानधनाला मी लहानपणापासून म्हणजे ज ज्यावेळी मला क्रिकेटचा म्हणजे शौक होता किंवा क्रिकेट ज्यावेळी आवडायला लागलं किंवा मला कळायला लागलं त्यावेळीपासून मी स्मृती मानधनाचा फॅन आहे स्मृती मानधनाचा फॅन आहे स्मृती मानधनाचं खेळ बघितलं आहे स्मृती मानधना ऐकलं आहे इवन मी त्यांना लहानपणी म्हणजे लहानपणी म्हणजे एक सातवी आठवीत मे बी आठवीत मी त्यांना भेटलोही एका कार्यक्रमात तर तो सगळ्यात माझ्या मुवमेंट सगळ्यात खूप माझ्याजवळचा मुवमेंट आहे तो स्मृती मानधनाला पण त्यावेळी त्यांची तेवढा म्हणजे एक क्लास नव म्हणजे क्लास म्हणजे त्यांचं अन अनपॉप्युलर होत्या ते थो थोड्या पॉप्युलर नव्हत्या ते इंटरनॅशनलला नाही खेळायचे त्यावेळी एक सात आठ वर्षा मागची गोष्ट आहे आठ ते दहा वर्षा मागची गोष्ट आहे त्यावेळी पण ज्यावेळी आम्हाला स्मृती मानधना इंटरनॅशनल लेवलला गेलेली दिसली त्यावेळी आम्ही स्वतःला म्हणून घ्यायची की बाबा हां मी स्मृती मानधनाला भेटला असं म्हणून मी सांगू शकतो आहे असं फक्त माझं एक त्यांच्याबद्दल मत आहे आणि ते जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय नसून नॅशनल नसून तर इंटरनॅशनल प्लेयर स्मृती मानधना आहे त्यांच्याबद्दल इतकंच आणि खूप अभिमान आहे मी स्मृती मानधनाच्या गावात आहे ह्याचा खूप अभिमान आहे आणि खूप भारी वाटतं आहे मला धन्यवाद